मला भाजीपालाय लावायची खूप आवड आहे तसेच फळांचे फुलांचे झाडं खूप लावायची मला खूप आवड आहे तसेच मी मला वांगीची झाडं वगैरे लावायची असली तर मी म्हणजे असं कृषीमधून मी बियाणे आणते आणि घरी आमच्या स्लॅपवर माती असे लावून टाके वगैरे बनून मी तिथे भाजीपाला वगैरे लावत असते जसं सांबार झालं पालक झाली तसेच वांगीची झाडं वगैरे चवळीच्या शेंगायचे वगैरे असे लावत असते आणि फळांचे पण डाळिंब झाले डाळिंबाचं झाड पण पण माझ्या घरी खूप मोठं आहे जसे जांबाचं पण आणि फुलांचे पण फुलांच्या झाडांचे मला खूप छंद आहे जसं चाफ्याचं झाड आहे जसं जास्वंद आहे मोगऱ्याचं झाडं आहे चक्रीची आहे मग गुलाबाची झाडं आहे शेवंती आहे अशी मला खूप फुलं फुलांच्या झाडाचे फळांच्या झाडांची खूप आवड आहे लहानपणापासून माझ्या आईकडे पण मी खूप झाडे लावायची आणि आता सासरी पण खूप मला आवड आहे झाडांची फळे वगैरे